तसं बघायला गेलं तर भारताची सध्याची शिक्षण व्यवस्था ही ब्रिटिश राजवटीची देणगी मानली जाते लॉड मकाले यांनी प्रणा या प्रणालीचा जन्म केला जरी शिक्षण व्यवस्था चांगली असली तरी पण आजही शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटून गेली आहे या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक विकास शक्य होत नाही प्राचीन काळी तसं बघायला गेलं तर शिक्षणाला खूप महत्त्व होतं सभ्यता संस्कृती शिक्षण शिक्षणाचा उदयच भारतात प्रथम झाला होता पण प्राचीन काळी शिकण्याचे ठिकाणं शहरं ही ला गावापासून लांब होती जंगलात म्हणून गुरुकुल होते तेव्हा ऋषिमुनी गुरुकुल चालवत असत प्राचीन काळात विद्यार्थी ब्रह्मचर्य पाळत असत आणि त्यांच्या गुरुच्या पायाजवळ बसूनच त्यांचे सगळ्या प्रकारचे क्वा शिक्षण पूर्ण करत असत पण सध्या बघायला गेलं तर नवीन शिक्षणाचे प्रणालीची पण आवश्यकता आहे जसं की एक ऑगस एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला ब्रिटीक शिक्षण व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत नसल्यामुळे तेव्हाच नेते आधुनिक प्रशि शिक्षण प्रणाली कशी अमलात आणता येईल याचा विचार करू लागले आणि शिक्षणाचा अर्थ मुलांमुळे सर्व शारीरिक मानसिक आणि नैतिक शक्तीचा विकास कसं करू शकेल यासाठी व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या यातली योजना याच्यासाठी आखली जाते ज्या तीन वर्षात पन्नास टक्के शिक्षण लोकं घेऊ शकतील आणि माध्यमिक शिक्षण त्यानंतर तयार झालं स्वतःच्या विद्यापीठाचा प्रश्न सोडवण्यासाठी पण प्रयत्न करण्यात आले असे बरेच चेंजेस आहेत किंवा आव्हानं समोर होती शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी कोठारी आयोगाची स्थापना करण्यात आली होती ज्या आयोगाने राष्ट्रीय स्तरावर नवीन योजना राबवण्याची शिफारस केली चांगल्या चांगले विद्यार्थी आहेत ज्यांना समान विषयांचा अभ्यास करता ये यासाठी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला दहा वर्षात दहावीमध्ये सामान्य शिक्षण घेतलं जाईल याची पूर्णपणे खा खात्री करून घेतली त्यासाठीच वाणिज्य आणि औद्योकारसाठी हस्तशाखा कला शाखा घेत हस्तकला शाखा घेतली आणि बरेच फायदे पण नवीन शिक्षणाच्या धोरणाचे आपल्याकडे आत्ता अमलात आणलेले आहेत तर भारतीय शिक्षण पद्धतीतले दोष जर बघितले तर योग्य व्यक्तीची एखाद्या व्यक्तीची योग्य व्यास वाढ आणि विकासास अडथळा आणणारे भारती शिक्षण प्रणाली मध्ये बरी समस्या आढळून येतात आणि भारतीय शिक्षण प्रणालीतील मुख्य समस्या म्हणजे ती म्हणजे मार्किंग आणि ग्रेडींग सिस्टीम ही जी आहे ती सध्या चॅलेंजेसमध्ये आहे विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा व्यावहारिक क्षमता नव्हे तर तीन तासाच्या पेपरमधून न्याय केला जातो म्हणजे वर्षभर ते शिकतात तसं नाही पण तीन तास असे पेपरमध्ये ते काय करतात कशी उत देतात हे त्याच्यावरनं त्यांची बौद्धिक व्यावहारिक क्षमता ठरली जाते तर एवढंच न करता मुलांकडनं पुस्तकी किडे न होऊ नये त्यासाठी आत्ता त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स प्रॅक्टिकल्स बाहेरचं व्यवहारज्ञान सामान्यज्ञान मिळावं मुलांना त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तर अशी बरीच आव्हानं सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोर आहेत आणि सगळ्यांना सगळ्या स्तरातल्या मुलांना सगळ्या प्रकारचं शिक्षण व्यवस्थित मिळावं यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्था खूप मोठ्या प्रणा काम करत आहे